हॅलो मॅडम आपलं रेस्टॉरंट आहे का माझ्याकडे अचानक असे पंचवीस पाहुणे आलेले आहेत वीस पंचवीसजण आहेत आणि आमच्याकडे थोडंसं फंक्शण आहे त्याच्यामुळं मी त्यांना म्हणजे बाहेर आणत हॉटेलला मला त्यांना आणायचं आहे लंचसाठी तर आपल्याकडे व्यवस्था होऊ शकते का मॅडम पंचवीसजण आहेत मुलंबाळं किंवा किंवा वृद्ध आहेत थोडे आणि सगळे म्हणून आम्ही पंचवीसजण आहोत ठीक आहे आणि आम्हाला पंचवीसजणांना एकत्रच दिलं तर थोडंसं बरं होईल फॅमिली आहे आमची तर थोडंसं ओके तर थोडीशी क्वालिटी चांगली ठेवा आणि म्हातारे असल्यामुळे त्यांना जे काय आपली पोळी आहे किंवा पराठा आहे तो थोडासा नरम साईजमध्ये आणि स्वीटमध्ये काय प्रकार म्हणजे कोणते पदार्थ भेटू शकतील आपल्याकडे ओके ओके ओके ओके महाराष्ट्रीयन थाली पण आपल्याला भेटेल ना ओके ओके आणि स्टार्टर्ससाठी तिथे म मसाला पापड किंवा सूप वगैरे असं काही भेटेल ना ओके ओके मग मी आमच्यासाठी तुम्ही पंचवीस लोकांचं बुकिंग करून ठेवा मी एक ते दीड तुमच्याकडे येऊन तुम्हाला मेनू मेनू मी सांगेल तिथे येऊन ओके थँक्यू ओके ओके थँक्यू मी आपल्या वॉट्सअॲपवर पाठवून देईन